मी पेंटींग आणि ग्रिटींग काद दोन्ही बनवून दिले आहे पेंटींगमधे मी ज्या व्यक्ती ला खूप आवडते जसं त्याला डोरेमॉन खूप आवडते तर मी डोरेमॉन बनवून देले आहे त्याच्या बरोबर तसंच मी त्याच्या त्या व्यक्तीचा चेहरा माझ्या पेंटींगमधे मी बनवले आहे आणि त्याला भेट केली आहे तसंच मी ग्रिटींग कालमधे ग्रिटींग काडपण बनवले आहे कारण मी असं मानते की आप जे आपण दिलेली वस्तू ते आपण आपल्या मनाने बनवून देते आपण दिलेली वस्तू त्याला खूपच आवडते तसं माझं म्हणणं आहे आणि ज्या व्यक्तीला मी दिली आहे जे वस्तू बनवून पेंटींग किंवा ग्रिटींग काड त्याला खूपच आवडलं आहे आणि आतापर्यंत तो त्याच्यासोबतच आहे मी जेव्हापण त्याच्या घरी जाते तेव्हा तो असाच ठेवणारा ते आपल्या रूममध्ये तो ठेवते तसं मी त्याला काड ती माझी भावना होती मी माझ्या भावनामधे त्याला जो जो आवडते त्याला काडमधे किंवा त्या पेंटींगमधे दिलेली आहे कारण मला माहीत आहे की त्याला काय आवडते त्याला काय नाही आवडत तसंच मला खूपच आनंद आला त्याला तसं काड बनवून किंवा पेंटींग बनवून तसं त्याला पण पाहिला तसं खूपच आनंद आला होता